आमच्या कुटुंबामध्ये दीर्घ इत इतिहास असणाऱ्या आणि परंपरा पाळणाऱ्या सगळे सण आम्ही साजरे करतो आणि त्यामध्ये महत्त्वाचं सन म्हणजे आमच्याकडे शेतीव्यवसाय असल्यामुळं आम्ही बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि त्याला मग ज्या दिवशी आधल्या दिवशी बैलाची खांदेमळणी असते आणि त्यानंतर आम्ही त्यांना स दुसऱ्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे सगळे बैलं पोहणी घालतो पहिलं आणि त्यानंतर त्यांना सजवून वगैरे संध्याकाळच्या वेळी मिरवणूक काढतो आणि तसेच आमच्याकडे दिवाळी सण साजरा करतो गुढीपाडवा हा सण साजरा करतो आणि सगळे सण जेवढे हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे सण येतात ते आम्ही उत्सावात साजरा करतो आणि लग्नामध्ये म्हणालात तर लग्नामध्ये आमच्याकडं देवब्राह्मणाची प्रथा असते लग्नाच्या अगोदर एक चार दिवस अगोदर लग्न तिथीच्या अगोदर चार दिवस देव ब्राह्मण आम्ही करतो आणि त्यामध्ये लग्न झाल्यानंतर आमच्याकडे अशी पद्धत आहे की देवीला आरात बसणे तर आम्ही अशा सगळं कुटुंबासहित आरात बस बसतो नऊ दिवस अशाश अशा सगळ्या गोष्टी सण आणि लग्नामध्ये अशा विशिष्ट बाबी आम्ही करतो